पाणी हे आंघोळीसाठी वापरलं जातं लादी पुसण्यासाठी त्याचा उपयोग होतो बाथरूममध्ये पण पाणी लागतं जेवण बनवण्यासाठी पाणी लागतं भांडी घासण्यासाठी पण पाणी लागतं कपडे धुण्यासाठी लागते पाण्याशिवाय जीवन अशक्य आहे पाण्याचा उपयोग सगळीकडे लागतोच लागतो पि पिण्यासाठी पाणी प्यायला नसेल तर माणूस तहानेनं वेडा होऊन जातो